आरोग्यसेवासाठी आयुष्मान भारत ही योजना शासनाच्या माध्यमातून राबवली जाते आणि यामध्ये साधारणतः पाच लाखापर्यंत ते मोफत उपचार दिले जातात तसेच हा लाभ सर्वांनाच मिळत असतो मग या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन गव्हर्मेंटच्या आयुष्मान भारत या पोर्टलद्वारे आपल्याला तो अर्ज वगैरे करावा लागतो मग याचा फायदा असा आहे की इतर हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी मोठमोठे पाच दहा लाखाचे ऑपरेशन आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल या योजनेच्या माध्यमातून मुफत किंवा मो कमी द दरामध्ये केले जातात